जगातील इंटरनॅशल सिटी जर सांगायची असेल तर पहिला हाँगकाँग दुसरा दिल्ली तिसरा दुबई चौथा पॅरिस आणि पाचवा रोम सोबत टोकियो पण आपल्याला सांगता येईल